आजकाल शहरीकरणामुळे किंवा गावांमध्ये कारखानीकरणामुळे जनावरांना चरण्यासाठी कुरणं उपलब्ध होत नाहीत थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु खराब हवामान असतं काही वेळेला पाण्याची कमतरता असते या सर्व गोष्टींची जनावरांवर त्याचा विपरीत परिणाम होतो पुष्कळ वेळा चारा खायला घालायला नसतो त्यामुळे गाई वाटेल तिथलं प्लास्टिक प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या हे खायला जातात त्यामुळे त्यांच्या पोटात त्याचं फार वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम दुधावर होतो त्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळे किंवा असह्य हवामान नको तेव्हा पाऊस पडतो आहे नको तेव्हा दुष्काळ पडतो आहे अशा या सगळ्या गोष्टींमुळे प्रामु प्राण्यांवर त्यांचा अत्यंत वाईट परिणाम होतो